ई बुक अतिशय चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे लायब्ररीमध्ये हार्ड कॉपीचं वाचन करण्यापेक्षा ई बुक्स साईट्सवर वेगवेगळ्या उपलब्ध आहेत आणि त्या ईबुक्सचं वाचन हे मी चांगल्या पद्धतीने करू शकतो आमच्याकडे ई बुक्स सभासदत्व आहे आणि ते मी त्या ठिकाणी मेंबर आहे मेंबरशीप फी महिन्याची भरतो काही काही लायब्ररीमदध्ये वार्षिक मेंबर फी असते मेंबरशीप फी भरून आम्ही त्या ठिकाणी सभासद झालेलो आहोत आणि ई बुक्स त्या ठिकाणी आम्ही वाचन करत आहोत त्याचबरोबर मोफत ज्या काही साईट्स असतात त्या वेगवेगळ्या साईट्सवर ई बुक्स उपलब्ध असतात आणि त्या वेगवेगळ्या साईट्चा वापर करून आम्ही ई बुक्सचा वापर करतो आता त्याठिकाणी ई बुक्समध्ये मॅनेजमेंटची ई बुक्स उपलब्ध आहेत मार्केटिंगची ई बुक्स उपलब्ध आहेत अकाऊंटन्सीची ई बुक्स उपलब्ध आहेत टॅक्सेशनची पुस्तकं उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आणि ही पुस्तकं त्या ठिकाणी आपणाला उपलब्ध होतात जी प्रिंट पुस्तकं जी आहेत छापलेली पुस्तकं असतात छापील साहित्यापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियामधून जे साहित्य आहे ते साहित्य त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होतं त्याचा फायदा काय आहे तर ई बुक्स आपणाला पाहिजे त्यावळेला उपलब्ध होतात पाहिजे त्यावेळेला आपल्या सोयीनुसार आपण त्या ठिकाणी वापरू शकतो कोणत्याही वेळेला ज्या वेळेला आपल्याला पाहिजे असतं त्यावेळेला आपण ती ई बुक आपण काय करू शकतो ओपण करू शकतो आणि त्याचं वाचन आपण करू शकतो आणि इव्हन एवढंच नाही तर डिसेंट इन्फॉर्मेशनसुद्धा आपणाला त्या पुस्तकाच्या साहाय्याने उपलब्ध होऊ शकते आणि ही पुस्तकं सभासदत्वाच्या माध्यमातूनसुद्धा मी त्या ठिकाणी वापरतोय आणि मोफतही काही साईट्स आहेत लायब्ररीमध्ये आमच्या त्या साईट्स लायब्ररीच्या शोकेशमध्ये लावलेल्या असतात आणि त्या साईडचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुस्तकांचा वापर करतो

तर प्रिंट मिडियाची पुस्तकं लायब्ररीमध्ये जर पाहिलं तर आपणाला मर्यादित संख्येमध्ये पाहायला मिळतात परंतु इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून जर पुस्तक आपण पाहिली तर एन नंबर ऑफ बुक्स आर अवेलेबल देयर असंख्य प्रमाणामध्ये पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यामधून आपल्याला हव्या त्या विषयाची पुस्तकं हवे तेवढी हवे त्या प्रमाणामध्ये वाचता येतात वापरता येतात आणि त्यामुळं तो खूप मोठा फायदा त्या ठिकाणी आहे आणि इवण एवढंच नाही तर डिसेंट इन्फॉर्मेशन म्हणजे अद्ययावत माहिती अद्ययावत ज्ञान त्या पुस्तकाचं आपणाला उपलब्ध होऊ शकतं असाही फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याचबरोबर ई बुक मध्ये आणखी एक फायदा आपल्याला होऊ शकतो की ही जी छापलेली पुस्तकं असतात ती बरीच वर्षापूर्वीची छापलेली असतात बरेच वर्षापूर्वीची माहिती त्या पुस्तकामध्ये छापलेली असते परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मात्र अपडेटेड इन्फॉर्मेशन म्हणजे अद्ययावत केलेली माहिती ही त्या पुस्तकामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ई बुक मध्ये पाहायला मिळते तो एक फायदा होतो दुसरी गोष्ट लायब्ररीमध्ये आपण किंवा ग्रंथालयामधली जी पुस्तकं असतात ती ग्रंथालयामधली पुस्तकं ही विशिष्ट दिवसानंतर आपणाला परत करावी लागतात परंतु ई बुक्स हे आहेत त्या ठिकाणी परत करण्याचा प्रश्न येत नाही कारण आपण त्या पुस्तकाचं सभासदत्व घेतलेलं असतं आणि त्यामुळं ते आपल्याला साईटवर उपलब्ध होतात पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या ठिकाणी त्या पुस्तकाचा आपणाला काय करता येतो वापर करता येतो म्हणजे हा हि फायदा इलेक्ट्रॉनिक्स पुस्तकांचा आपणाला पाहता येईल आणि मग हि अशी पुस्तकं या ठिकाणी लायब्ररीमध्ये वाचताना किंवा कॉलेजमध्ये वाप वापरत असतांना ग्रंथालयामध्ये वापरत असतांना तिचे फायदे आपणाला वेगवेगळे होऊ शकतात परंतु ज्यावळेला आपणाला काही कामाच्या निमित्तानं लायब्ररीमध्ये येता येत नसेल ग्रंथलयामध्ये येता येत नसेल तर त्यावेळेलासुद्धा आपल्याला त्या पुस्तकाचा वापर आपण पाहिजे त्या ठिकाणी हवे त्या ठिकाणी करू शकतो हवे त्यावेळेला करू शकतो हवा तेवढा करू शकतो हाही फायदा त्या ठिकाणी असतो आणि म्हणून ही जी पुस्तक असतात ही वाचत असताना शांत ठिकाणी लायब्ररीमध्ये वाचणे हे माझ्या दृष्टीतूनं जास्त फायदेशीर असतं परंतु जर ते शक्य नसेल तर ते वेळेला मात्र आपण आपल्या सोयीच्या ठिकाणीसुद्धा त्या पुस्तकाचा वाचन करू शकतो म्हणजे असे वेगवेगळे फायदे वेगवेगळे फायदे आपल्याला ई बुक्स हे होऊ शकतात आणि म्हणून हे फायदेसुद्धा आपण विचारात घेतले पाहिजे आणि इव्हन एवढंच नाही ह्या ई बुकस च्या साहाय्याने आपणाला नवनवीन मुद्दे नवनवीन मुद्दे त्या ठिकाणी मिळू शकतात आणि ते मुद्दे त्याच्या साहाय्याने आपण अद्यायावत नोट्स काढू शकतो आणि त्या नोट्स काढून त्या ठिकाणी प्रेक्षेच्या दृष्टीतुन आपण आपली तयारी करू शकतो म्हणजे अशा पद्धतीने हा ही फायदा त्याठिकाणी होऊ शकतो ज्याचे वेगवेगळे फायदे आपणाला ई पुस्तकाचे वापरता येतील किंवा पाहता येतील आणि म्हणून छापील पुस्तकांच्या अपेक्षा सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पुस्तकं ही आपण अदययावत पद्धतीनी वापरू शकतो आणि त्याचाच वापर आपण जास्तीत जास्त पद्धतीनी करावा ही या ठिकाणी अपेक्षा असते ओके धन्यवाद